भारतीय शिक्षण पद्धतीत पडल्यापासनंच गुरुकुल शिक्षण पद्धती होती आपण पाहतो की पांडव श्रीकृष्ण हे सगळे त्यांच्या गुरुकडे शिकले त्याच्यानंतर भारतात प्राथमिक शिक्षण सुरू झालं इंग्रजाच्या काळात बालवाडी पहिला वर्ग आणि तेव्हा सगळीकडे मराठी माध्यमातून शिक्षण दिल्या जात होते आमची पिढी जरी मराठी माध्यमातून शिकली रवींद्रनाथ टागोर असे म्हणायचे की मातृभाषेतून दिलेलं शिक्षण हे सगळ्यात उपयुक्त आणि बालकांना समजण्यासारखा आहे परंतु आता परिस्थिती अतिशय विपरीत झाली आहे सर्वांनी बा प्राथमिक शाळेकडे आणि मराठी शाळेकडे पाठ फिरवलेली आहे त्याच्यामुळे होते काय शा शाळा बंद पडाय शिक्षक शिक्षक एकसेस झाले आहे ग्रामीण भागातल्या शाळेत तर अतिशय दयनीय परिस्थिती आहे गावागावात त्या कॉन्वेंट निघाले आणि त्या कॉन्व्हेंटच्या बसेस येतात आणि सर्व पालक आपले मुलं तिथे पाठवतात आणि कधीकधी होतं काय घरची कोणतंही म्हणजे बॅकग्राऊंड हे त्या शिक्षणाशी संबंधित नसल्यामुळे शाळेत शिकणं आणि घरातली व्यवस्था ह्याच्यामुळे मुलांचा गोंधळ उडतो आणि धड मुलं इंग्रजी शिकू शकत नाही मराठी शिकू शकत नाही आणि त्यांना त्या अभ्यासाचं लवकर आकलन पण होत नाही आणि त्याच्यामुळे काय त्या त्यांना काय शिकतो हेच कळत नाही त्याच्यामुळे ग्रामीण भागात कॉपी ह्या प्रायव्हे शाळांमुळे कॉपीचं खूप प्रमाण आहे शाळेचं निकाल लागला पाहिजे म्हणून शिक्षकसुद्धा त्याला मदत करतात त्याच्यामुळे मनापासून शिकणं अभ्यास करणं ग्रामीण भागातली शिक्षण व्यवस्था तर अतिशय कोलमडली आहे त्या संबंधीच्या क्षेत्रात मी काम करत असल्यामुळे मला त्याची दुरावस्था जास्त जाणवते पण असं सगळ्यात सगळं म्हणजे प्राथमिक शाळेचा शिक्षणाचा दर्जा वाढवला सशिक्षण भरती कितीतरी कॉलेजमध्ये कॉन्ट्रीब्युटरी शिक्षक आहे आणि त्याच्यामुळे ते काय फक्त पिरिडवाईज शिकवतात त्यांना कोणतंही जिव्हाळा नाही त्यांच्यामुळे मुलं काय शिकवत आहे याच्याकडं कोणाचंच लक्ष नाही आहे फक्त मार्क्स खूप वाढले पास नापास निकाल न लावणे शिक्षकांनी शिक्षा केली तर त्याला म्हणजे त्या शिक्षणाने हिंसा केली किंवा शिक्षकावरच ते लोकं का हे करतात पालक लोकंही शिक्षला हे करतात पू पूर्वीचे पालक म्हणायचे चिढी लागे छमछम विद्या ये घमघम पण आता पालकाची तशी मनस्थिती राहिली नाही प्रत्येकाला एक नं दोन मुलं असल्यामुळे मुलं अतिशय लाडके आहे ते म्हणतात ते आम्ही घरी मुलाला मारत नाही तुम्ही कशी काही शिक्षा केली आणि कधी कधी असंही पुढे येते की शिक्षक एखाद्या मुलाला आकसानं खूप मारते आणि त्याच्यामुळे निरनिराळ्या समस्या कोर्र केसेस असे पण प्रकार येत आहे भारतीय शिक्षण पद्धती ही खूप जास्त कोडमडले आहे आता शिक्षण मंत्री आणि सगळ्या शिक्षण तज्ज्ञांनी त्याच्यावर खूप चांगलं काम करून शिक्षण पद्धती सुधारण्याची अत्यंत आवश्यकता आहे असं मला वाटते